राज्यातील एकंदर शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलायचं झाल्यास सध्या शिक्षणाचा तर स्पष्ट भाषेत बाजार जरी झालेला असला तरी एकीकडे काही नामांकित आणि प्रसिद्ध अशा शिक्षण संस्था आहेत ज्या आजही काही मूल्य टिकवून आहेत विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवत आहेत आणि त्यातूनच पुढे काही संशोधकही निर्माण होत आहेत कारण त्यांना का असा प्रश्न पडल्यानंतर ते त्या दृष्टीने विचार करायला लागत आहेत अभ्यास करत आहेत आणि त्यातून खऱ्या अर्थाने संशोधन निर्माण होतं आहे सं शोधन शोधन म्हणजे पुन्हा पुन्हा शोधणे आणि अशा वेळेला शोधत असताना जे अस्तित्वात आहे तेच शोधणे त्यामुळे संशोधन ही प्रक्रिया जरी ही त्यादृष्टीने म्हणायचं झालं तर त्यामध्ये असणारी जरी गोष्ट शोधायची असेल तरी ही अभ्यास तेवढाच लागतो त्यामागील असणारी गृहितकं हीसुद्धा ही पडलेला प्रश्नच असतो आणि त्या गृहितकाला समोर धरून एक आराखडा बनवल्यानंतर ते धरलेलं गृहितक सिद्ध होईलच असं नाही काही वेळेला त्याचा निकाल हा नकारात्मकसुद्धा लागतो आणि अशा वेळेला ते कसं नकारात्मक आहे हेसुद्धा हे एक सिद्ध होणं हे संशोधनच आहे हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे नाविन्यावर तर सध्या भर दिसतोच आहे कारण भरपूर शोध लागतात विज्ञानाच्या भाषेत म्हणायचं असतील तर ते शंभर टक्केच असतात त्याच्या पुढे जाणं किंवा त्याला आव्हान असं काही नसतं मग अशा वेळेला इतर विषया विषयांचा विचार केला असता संशोधनाला अजूनही खरंतर वाव आहे पण त्याच्याकडे संपल्यासारखं पाहिलं जातं आहे पण हे योग्य नव्हे यासाठी खऱ्या अर्थाने जे स स्वतः संशोधन करत आहेत त्यांनी अभ्यासाची मांडणी करून किंबहुना जे मार्गदर्शक आहेत त्यांना हाताशी धरून ह्या सगळ्याची सांगड घालून एखादी नवीन पुस्तिका आवाहनात्मक कारण हे सगळं शोधून त्यामधून संशोधनात मागे पडण्याची कारणं शोधून त्या कारण मीमांसेवर अभ्यास कर केल्यास निश्चितच आपल्या देशातही चांगले सुगीचे दिवस यायला वेळ लागणार नाही कारण परदेशातील विद्यार्थी हे अतिशय लहान मना वयापासूनच संशोधनात येतात आणि खऱ्या अर्थाने स्वतःच्या देशाला पुढे नेत आहेत आपला देशही कमी नाही आहे पण परिपूर्ण नसल्यामुळे किंबहुना संसाधनांची कमी असल्यामुळे कदाचित ते राहून जातं आहे आणि ही विष विद्यार्थी परदेशात जाऊन आपलेच विद्यार्थी तिथे कामं करत आहेत ही थोडी दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल मग अशा वेळेला संशोधन ह्या गोष्टीसाठी दिल्या जाणाऱ्या जे आर एफसारख्या किंवा ज्या काही इतर शिष्यवृत्ती आहेत त्या शिष्यवृत्ती या मर्यादित स्वरूपात आहेत की काय कारण काही वेळेला तो पैसा कमी पडतो बुद्धिमत्ता असते तर मार्गदर्शन कमी पडतं अशी काहीतरी चादर कोणतीतरी बाजू उघडी पाडते आणि अशा सगळं हे मागे पडत चाललं आहे की काय असं भयावह चित्र निर्माण होतं पण एकीकडे हा प्रश्न राहतोच की इथलेच विद्यार्थी जाऊन परदेशात संशोधनं करत आहेत म्हणजे ते काय आहे हा अभ्यास होणं ही माहिती घेणं ह्यावर विचार करणं खूप गरजेचं असून हे चित्र बदलल्यास निश्चितच भारताचा भविष्यकाल उज्वल असेल